परवडण्याजोगी वाहतुकीची साधने नसल्याने आमच्या जवळच्या शहरातील आरोग्यसेवा शिक्षण किंवा रोजगार याचा ज्या संधी आहेत ते मिळण्यावर खरेच खूप परिणाम झालेला आहे आता आत्ताच्या काळात माणसाला जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर खूप प्रकारची साधने आहेत जसं गाडी असेल किंवा चारचाकी असेल दोनचाकी असेल रिक्षा असेल एस टी बस असेल किंवा इतर ज्या सुविधा आहेत त्या असतील पण कसं आहे की माणूस जर एखादी गाडी वगैरे घ्यावं म्हणलं तर ते गाडीचा जो रेट आहे तो परवडण्यासारखा नसतो त्यामुळे ती वाहतुकीची साधनं सा एक सामान्य माणूस शक्यतो घेऊ शकत नाही आणि याच्या याचाच फरक शिक्षण आरोग्यसेवा किंवा रोजगार याच्या संधी मिळण्यावरसुद्धा खूप पडत असतो